मी सचिन कदम बोल आहे मी आपल्या दुकानातून कूलर घेतलं होतं सिम्फनी डेझर्ट कंपनीचं पण मला काय ते आवडलं नाही कारण त्याचा जो प्लास्टिक वापरलेला आहे तो खूप हलक्या क्वालिटीचं आहे आणखी त्यात वायरिंग जी आहे ती पण खूप नाजूक आहे परत जे काही प्लास्टिक वापलेलं आहे ते त्याचं रंगही उडत आहे आणि करंटही बसत आहे जेणेकरून आम्हाला त्याचं त्याच्यापासून धोकाही आहे परत त्यात पाणी टाकण्याची जी बाजू दिलेली आहे ती खूप छोटी आहे त्यातून पाणी पण गळतं खोली थंडही होत नाही आणखी आत वॉरंटीही दिलेली नाही आहे ह्या कूलरची खूप सर्विस खूप खराब आहे तर मला ह्यात असं कूलरबद्दल तुम्हाला कंप्लेंट करायची होती की सिम्फोनी डेझर्ट कंपनी जी आहे कूलर हे खूप खराब क्वालिटीचं प्रोडक्ट आहे कृपया यात सुधारणा करावी